शेतीमधली सर्वात अधिक आवडीची बाब म्हटलं तर रानामध्ये काम करणं आणि कष्ट करणं श्रम करणे होय हे श्रम आपण केले तरच पीक उत्तम प्रकारे येते व पीक ज्यावेळी शेतामध्ये आनंदाने डोलू लागते त्याला फुलं येतात फळं येतात आणि पीक चांगलं येतं त्यावेळी ते सगळ्यात अधिक तो क्षण चांगला असतो की ते जे शेतामुळे आपला निसर्ग खूप चांगल्या प्रकारे आपणाला दिसतो व भासतो आणि जणू धरतीनं शालू नेसलेलं आहे असं पावसाळ्यामध्ये वाटतं अशा प्रकारचे पिकं जमिनीत बघितली किवा शेतीत बघितली तर आपल्याला खूप समाधान वाटतं आपण केलेल्या कष्टाचं चीज झालं असं वाटतं आणि आपल्याला ही गोष्ट खूप आनंद देऊन जाते